अकोला जिल्ह्यात बस पण आहेत रेल्वे पण आहेत आणि काही प्रमाणात विमानतळ पण आहे पण ते थोडेसे महाग पडते सर्वसामान्यांना नाही आहेत आणि प्रायव्हेट वाहनं पण खूप सारे आहेत